महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी आणि झुनकाबाकू भाकर हे फेमस असल्यामुळे इथे पर्यटनस्थळी जर बघण्यासाठी जर काही लोकं आले तर ते विचारतात की इथे काय फेमस असल्यामुळे आम्ही त्यांना सांगते की पुरणपोळी आणि झुणकाभाकर हे खूप फेमस आहे तर ते आम्हाला सांगत आहेत की कशी बनवतात तर आम्ही त्यांना रेसिपीमध्ये सांगता सांगते की डाळ चण्याची डाळ असते त्या त्यापासून बनलेली जाते ही पुरणपोळी चण्याची डाळ आधी धुवून छान स्वच्छ करून तिला आधी कुकरमध्ये ठेवा ठेवा लागते कुकरमध्ये ती शिज शिजल्यानंतरमध्ये तिला छान मिक्स करून छान तिला छा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावं लागते नंतर मग तिची पुरणपोळी तयार करावं लागते त्यासाठी कणिक मळावं लागते कणिक मळल्यानंतर तिच्यामध्ये छान अशी तिला टाकावं लागते त्यानंतर मग आमी पुरणपोळी तयार करून देते झुणकाभाकर पण तशीच आहे ज ज झुणका भाक पण भाकरीसाठी ज्वारी आधी दळावी लागते ज्वारी दळली की त्या त्यापासून भाकरी तयार होते तसंच झुणका पण झुणकासाठी पण चण्याच्या दाळीचं बेसन तयार करावं लागते आधी त्यानंतर मग तिच्यामध्ये कांदे टमाटर जे आपल्याला हवे अस असणारे व्हेजिटेबल ते टाकावं लागते त्यानंतर ते पण तयार होते तयार झाल्याच्या नंतरमध्ये आम्ही त्यांना सांगते की ही अशा अशा पद्धतीमध्ये तयार होते